हॅलो हॅलो हां कोण महाडिक बोलत आहेत का हां हां हां नमस्कार नमस्कार मी रोहिणी तुकदेव बोलते हां माझी मैत्रिण आहे ना तिच्याकडून मला तुमचा नंबर मिळाला तिच्या घराचं इंटिरियर तुम्ही केलं आहेत ना तर ती म्हणत होती की तुम्ही फार छान करता म्हणून तिथं त्यांच्याकडून नंबर घेऊन मी होय होय नाही बांधायचं नाही आहे बांधलेलंच आहे त्याचा जो पुढचा हॉल आहे ना त्या हॉलमध्ये एक व्यवस्थित सगळं मला करून हवं आहे वेगवेगळ्या प्रकारचं एक फ्रेंच पद्धतीचं मला सगळं बांधकाम आणि हे करून हवं आहे तर तुम्ही करून देऊ शकाल का हो का बरं बरं हे हे फार चांगलं सांगितलं तुम्ही बऱ्याच ठिकाणी केलं आहे म्हणालात म्हणजे कुठे कुठे साधारण केलं आहे म्हणजे मला काही साईट्स माहिती असल्या तर मला बघून पण येता येईल अहो हो हो हो बरं बरं बरं बरं बरं बरं बरं बरं बरं तुम्ही जेव्हा आपण भेटू त्या वेळेला तुम्ही मला नंबर द्या म्हणजे मी जाऊन बघून पण येईन म्हणजे मग आणखीन एखादी नवीन कल्पना सुचली तर तुम्हाला विचारता येईल हां हां बजेट हो हो ते सगळ्यात महत्त्वाचं आहे तुम्ही म्हणता ते बरोबरच आहे कल्पना कल्पनेत पतंग खूप उडवले तरी आपलं बजेटही महत्त्वाचं असतं साधारण होय हो साधारण एक दीड लाखांपर्यंत मी खर्च करायचं म्हणते आहे मला फ्रेंच पद्धतीचे सगळी व्यवस्था हवी आहे माझ्या हॉलमध्ये तर होय हो पण काही झालं तरी माणसाला बजेट असतंच की नाही खो पाच खोल्यांचं घर आहे एका खोलीसाठी याच्यापेक्षा जास्त खर्च मी करू शकत नाही तरी बाहेरचा हॉल आहे म्हणून मी एवढे तरी घालणार आहे त्याच्यामध्ये आहोत होय होय हो नाही मला वरती ते पी वी सी वगैरे करून घ्यायला पाहिजे त्याच्यामध्ये छोटे छोटे छोटे छोटे लाईट्स लावायचे हां आणि वरचं आहे ना ते उडन पाहिजे उडन उडन पद्धतीचं पाहिजे मला ते हां तशा हां दिसावं दिसावं आणि क कोपऱ्याला एक बु म्हणजे बुकशेल्फ हवं आहे ते त्रिकोणी पद प्रकारचं पाहिजे एका भिंतीला पूर्ण हो पूर्ण बरोबर बरोबर बरोबर आहे बरोबर आहे हां की ते काचं काचेचं कारण पुस्तकं दिसायला पाहिजेत ना म्हणजे उपयोगही त्याचा व्हायला पाहिजे आणि अशा प्रकारचा हवं आहे मी तुम्हाला चित्र दाखवेन पिक्चर्स दाखवेन आणि त्यातून निवड करूया आपण हां तुम्ही जर मला भेटायला आलात ना तर मी तुम्हाला ती सगळी पुस्तकं आणि डिझाईन दाखवेन आणि त्याप्रमाणे आपण ठरवूया हां हां हां चा चालेल चालेल या तुम्ही मी वाट बघते तुमची हां ओके ओके थँक्यू थँक्यू वेरी मच